समुदायातील लोकांनी मातृभाषेतील पुस्तक वाचणं खरंच कमी केले आहे तसं होण्यास अनेक कारणं आहेत लोकांचं धकाधकीचं आयुष्य लोकांना न मिळणारा वेळ आनि इन्सिक्युरिटी या गोष्टी खरंतर समुदायातील लोकं पुस्तक न वाचण्यामागची कारणं आहेत दुसरी गोष्ट व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे तीन प्रकार किंबहुना अजून आहेत परंतु लोकांचा जास्तीत जास्त वेळ व्हॉट्सॲपवर जातो फेसबुकवरती प्रचंड प्रमाणामध्ये रील्स अपलोड केलेले असतात आणि त्या अपलोड केलेले रील्स एका पाठोपाठ एक असे येत राहतात आणि त्यामुळे आपला ते नेहमी बघत रहाव्याशा वाटतात जो आपला अमूल्य वेळ पुस्तक वाचण्यामध्ये पूर्वीच्या काळी जायचा तो त्या तेवढा वेळ किंबहुना त्याच्या दहा टक्के वेळसुद्धा आता आपण पुस्तक वाचनासाठी देऊ शकत नाही त्याचं खरं तर कारण आता स्मार्टफोन सर्वांच्या हातामध्ये आता आलेला आहे अगदी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना स्त्रिया आपला वेळ एक मिनटं वेळसुद्धा त्या मोबाईलपासून दुर्लक्ष हो देत नाही म्हणजे स्वयंपाक करत असतानासुद्धा त्यांच्या त्या रील्सकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते एवढं लाईफ बेसी झालेलं आहे की काम नसतं तरी वेळ नाही असं आपलं झालेलं आहे कुठे जायचं असेल तरीसुद्धा आपण शेवटच्या मिनटांपर्यंत या गोष्टींकडे लक्ष देत राहतो प्रत्येक फोन प्रत्येकाचा फोन आपल्याबरोबर असणं आता गरजेचं झालेलं आहे फोन जर गरज बरोबर नसेल तर अस्वस्थ होतात माणसं कारण त्यांना कंटिन्यू आपण जे काम जे फेसबुकच्या पोस्ट वाचतो त्याला लाईक किंवा व्हॉट्सअप असतो वॉट्सअपवरचे मॅसेज वाचतो ते त्यांना रिप्लाय केल्यावाचून त्यांना चैन पडत नाही किंवा त्यांनी केलेले पोस्ट केलेला एखादी पोस्ट त्यांना किती लाईक्स मिळाले आहेत हे ते बघत असतात आणि त्यामुळे पुस्तक वाचन हे आता तरी खूप कमी झालेलं आहे आणि बरेचसे जे नवीन वाचक आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट खरंतर पोहचली पाहिजे की जुन्या काळामध्ये अतिशय सुंदर पुस्तकं लायब्ररी ग्रंथालयांमध्ये होते आहेत राहतील परंतु आपले पाऊलं ग्रंथालयाकडे वळणं आवश्यक आहे आणि हे जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मातृभाषेत भाषेतील किंवा इतर कोणत्याही भाषेतील पुस्तकं वाचक कमी झालेलं असेल